चित्रकलेचं सर्वाधिक आव्हानात्मक पैलू मला असं वाटतं की आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत चित्रकलेच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या खूप आव्हानामक आव्हानात्मक आहेत तर ह्याच्यातून आपण असा मार्ग काढू शकतो की आपण रोज सराव करू शकतो आणि जे आपण एक चित्र काढलेलं आहे त्याचाच सराव करू शकतो रोज तर त्याचा रोज मी सराव करते रिपीटेशन आपण जेवढे करणार ना तेवढं आपण परफेक्ट होतो गोष्टींमध्ये तेवढं आपण त्या गोष्टींमध्ये माहिर होऊ शकतो तर आपण तेवढे पेशन्स ठेवले पाहिजेत माणसाने तेवढा धीर धरला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे फेशल एक्सप्रेशन्स असतात ना किंवा आपल्या जी ह्यूमन बॉडी आहे ज्या आपल्या हाताच्या मुव्हमेंट्स असतात काही गोष्टी आहे जेशचर्स आहेत तर त्या त्या चित्र का काढण्यामध्ये खूप थोडं कठीण पडतं की ते हँडस्चे मुव्हमेंटस कसे काढायचे किंवा सावली कशी दाखवायची तर हे काढण्यामध्ये थोडंसं कठीण जातं पण ह्याचा आपण रोज सराव करून ह्या गोष्टींमध्ये आपण माहिर होऊ शकतो ते म्हणतात ना की प्रॅक्टिसच माणसाला परफेक्ट बनवू शकते तर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे आणि माणसाने पेशन्स ठेवले पाहिजे